हां हॅलो कोण जादव बोलले का ते पोठ्याला जायचं होतं काय भाडं लागतं आहे तिथं

एवढं मग चार पाच जणं आहोत

आणि ते कसं क घेता किलोमीटर हो का म्हणजे पन्नास पन्नास पन्नास पंचावन्नच आहे की ओ पन्नास पंचावन्नच किलोमीटर आहे हा पण तेवढं असतं आहे का हो मुक्काम मुक्कामच होता अख आखरी काय म्हणता चालते म्हणजे सकाळी किती आम्ही अठराशे म्हणू लागलो होतो चालतं चालते हो होतं आहे या मग सकाळी सकाळी आठ वाजता

चालतं आहे या मग हो हो हो